माझ्या बगीचा बनवताना मी त्यातल्या जाणकार मंडळींना ज्यांचे स्वतःचे नर्सरीज आहेत किंवा जे रेग्युलर बागकाम करतात आणि लोकांना मदत करतात अशा एका माणसााची मदत घेतली त्याने मला सुरुवातीपासून माती कोरा खणायची कशी त्याच्यात भुसभुशीतपणा कसा ठेवायचा कुठली झाडं कुठे लावायची कुंड्यांमध्ये काय लावायचं किचन गार्डनमध्ये काय काय आलं पाहिजे अशा अनेक गोष्टी त्याने मला सांगितल्या आणि सोबतच पुढचे सहा महिने हे सगळं जपण्याचं कामही त्याने चांगलं केलं नंतर सहा महिन्यानंतर मी मात्र स्वतः ते गार्डन मेंटेन करायला लागलो